लोकांना विशिष्ट वातावरणामध्ये विशिष्ट वातावरणाचा फरक दिसून येतो त्यामुळे त्यांना सर्दी ताप खोकला अशा अनेक आजारांशी सामना करावा लागतो आता जर आपण पावसाळ्यात जर म्हटलं तर पाणी खूप येते वातावरण बरोबर नसते जास्त लोकांना सर्दी आणि ताप हा रोग दिसून येतो याच्यावर उपाय हा आहे की पावसाळ्यात जास्तीत जास्त पावसापासून वाचून राहा किंवा बाहेर निघताना रेनकोट किंवा छत्रीचा वापर करावा आणि जास्तीत जास्त पावसाळ्यामधे गरम पाण्याचा हा वापर आपण करून रोगावर मात करू शकतो आणि हिवाळ्यामध्ये थंडी असल्यामुळे तेव्हा पण वातावरणात जास्तीत जास्त गरम पाण्याचा आपण उपयोग केला पाहिजेत त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती ही वाढते आणि रोगाचा नाश होण्यात मदत होते आणि जर जास्त ताप असला किंवा जास्त सर्दी खोकला वगैरे अजून अधिक आजार कोणते असले तर आपण डॉक्टरांपाशी गेलो पाहिजे डॉक्टरांची सल्ला घेतली पाहिजे त्यांचे जे ट्रीटमेंट असते औषध गोळ्या ह्या नियमित वेळेवर आपण फॉलो केल्या पाहिजे त्यामुळे आपण लवकर बरे होऊ शकतो आणि अनेक ऋतूंना हे अनेक वर्ष येतच राहतात म्हणून आपण आपल्या शरीराची काळजी ही स्वतः आपण घेतली पाहिजे ह्याची दक्षता आपल्याला असलीच पाहिजे त्यामुळे आपलं शरीर सुदृढ आणि वि विशिष्ट प्रकारे चांगले राहू शकते शरीराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आपल्याला आवश्यक आहे हे माझ्या मते तरी बरोबर आहे